मी माझ्या दुसरा प्रोडक्टबद्दलचा नेगे नेगेटिव एक्सपिरिअन्स सांगू इच्छित आहे मग मग ते असं आहे ती मी पहिला माझा फोन घेतलेला होता तो सॅमसंग तंपनीचा होता पण नंतर मी दहावी पास झाल्यानंतर ना तर मी ना झोलो तंपनीचा फोन घेतलेला झोलो कंपनी ही नवीन कंपनील आली होती तेव्हा मालकेतमदे मग मी त्या कंपनीचा फोन घेतला होता तर त्यानंतर मग मला वाटलेलं मी दहावीत होतो तर मला वाटलेलं तो फोन खूप चांगला असेल पण नंतर मी गेलो तर मला समजलं मी घेतला मग मी घरी आणला तो फोन तर त्या फोनचा मी तुम्हाला सांगू इच्छितो त्या फोनचा कॅमेला पण चांगला नाही त्या फोनची क्वालिती पण चांगला नाही तो जास्त वर्षं टिकला पण नाही तो कमी तो कमीत कमी फक्त एक वर्ष टिकला आणि एक वर्षानंतर खराब झाला त्याची बॅतली पण खूप लवकर उतरायला लागली आणि त्याचा कॅमेरा पण चांगला नव्हता आणि त्याची त्याची विडिओ क्वालिटी पण चांगली नव्हती आणि तो तो ब एक वर्षांनंतरच लगेच हँग मारायला लागलेला मग त्यानंतर मी त्याला तंपनीमदे दाखवलं तरी त्या लोकांनी काही मला बदलून दिला नाही आणि जर जर मग नंतर मी कंप्लेन केली तरी कोणी काही मला रिस्पॉन्स नाही केला आणि हा झोलो कंपनीचा फोन खूप खराब आहे तर मी तुम्हाला हे सांगू इच्छित आहे तर तुम्ही पण या कंपनीचा फोन नका घेऊ हा माझा नेगेटिव एक्सपीरिअन्स आहे त्या फोनबद्दल हा माझा दुसरा प्रोदक्स होता मी तर तुमहाला बोलू इच्छित आहे की तुम्ही सॅमसंगच घ्या जो माझा पहिला प्रोडक्स होता आणि खूप चांगला होता पण मला वाटलेलं हा झोलो नवीन आला आहे तर मी झोलो फोन घेतलेला आणि त्या झोलो फोन मला वाटलं खूप चांगला असेल पण तो फोन चाललाच नाही आणि जो फोन खराब होता आणि हा माझा नेगेटिव एक्सपीरियन्स आहे दुसऱ्या प्रोडक्टचा मी फोन ब मी फोन घेतलेला होता माझा दुसरा फोन झोलो होता एवढंच बोलू इच्छित आहे मी माझ्या दुसऱ्या प्रोडक्टचा नेगेटिव एक्सपीरियन्सबद्दल धन्यवाद